मला खुल्या अवकाशात पेंटिंग करायला आवडेल कारण मला पेंटिंग करायला आधीच आवडतं आणि खुल्या अवकाशात पेंटिंग करायलाही मला फार आवडेल कारण निसर्गाची निसर्गाचे चित्रं काढायला तर मला फार आवडेल कारण मला निसर्गाचे चित्र काढायला खूप आवडतं लाईव पें लाईव पेंटिंगमध्ये म्हटलं तर मी क बरेचसं काढलेलं आहे आत्तापर्यंत आणि माझा अनुभव खूप छान आहे कारन मी मला पेंटिंग करायलाच खूप आवडतं तर मी लाईव पेंटिंग पण करेल लाईव पेंटिंग पण करेल लाईव पेंटिंगमध्ये मी जास्तीत जास्त सगळं नैसर्गाच्या संबंधित जे पण काही असेल नदी झाडे सर्व काही जगीचे नि निसर्गाच्या संबंंधित असेल मी ते ड्रॉ करेल चित्र काढेल त्याचे कारण ही कला मला खूप आवडते पेंटिंग हे मला माझं लहानपणापासूनच खूप माझ्या अंगात आहे खूप कला आहे मला पेंटिंग करायला आवडेल तर त्याच्यामध्ये लाईव असेल का कसं आहे असो मी करेलच तर खुल्या अवकाशात पेंटिंग करायला मला आवडेल खुल्या अवकाशात खाली बसूनही मला अवकाशाची पेंटिंग करायला पण खूप आवडेल नेचर्सचं जसं की नैसर्गिक जसं की झाडे फुले फळे करायला मला आवडेल